उत्तर भारत उत्तर भारतात सगळ्यात जास्त फेमस पदार्थ असतात त्यामध्ये येते चाट चाट म्हणजे दिल्लीपासून सुरू होते आणि गल्ली बोळात पोहोचते असं तिचं म्हणावं लागेल चाटमध्ये पाणीपुरी भेळपुरी शेवपुरी समोसा रगडा पॅटिस कचोरी दही भल्ला हे सगळे पदार्थ चाटमध्ये येतात आणि प्रत्येक जण ते आवडीने खात असतो मला सगळ्यात जास्त बनवायला आवडतं ते दही भल्ला अगदी सोपी रेसिपी असते काहीही करायची गरज नसते फक्त एक आपल्या पिठाचे दोन चार वडे बनवून घ्यायचे ते एक वेगळं पीठ ब मिळतं बनवलेलं त्याचे फक्त दोन चार वडे बनवून घ्यायचे आणि इकडे दही फेटत बसायचं दह्याची एक प्रकारे लस्सी झाली की झालं तुमचा दही भल्ला रेडी दोन दही भल्ल दोन ते वडे पिठाचे बनवलेले ते टाकायचे त्याच्यावरून दही आणि दोन चार मसाले स्प्रिंकल करायचे जे चाट मसाले असतात ते स्प्रिंकल करायचे तुमचा दही भल्ला रेडी सो ही अगदी सोपी रेसिपी असते त्यामुळे मला ही खूप आवडते बनवायला आणि खायला पण खूप टेस्टी असते सो मी ही जास्त बनवतो घरात आणि खायला पण वापरतो त्यानंतर सोपी म्हणायला गेलात तर दुसरी रेसिपी असते चाटमध्ये जी की पाणीपुरी दोन पाण्यांची गरज असते एक पुदिनावाला एक जलजीरावाला आणि एक गोड चटणी बस पुदीनामध्ये तुम्ही पुदिना मिरची आणि कोथिंबीर थोडंसं लसून याचं वाटण करून घ्यायचं आणि मीठ टाकायचं बस झालं त्यात पाणी मिसळलं की झालं थंड पाणी मिसळायचं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर गोड खजुराची चचणी चटणी ही बोलतानाच माझ्या तोंडाला पाणी सुटलं त्याच्यामध्ये खजूर चटणी खजूर चिंच आणि गुळ याचं मिश्रण येतं हे मिक्स क मिश्रण पाण्यात टाकायचं की रेडी तुमची चटणी तीही रेडी झालं त्याच्यानंतर मग तुम्हाला पुऱ्या तर बाजारात मिळतात आणि आता त्यातल्या त्यात पुऱ्या विकत आणल्यात किंवा घरी बनवल्यात तरी सुद्धा त्या फ्राय तेलात टाकल्या की फ्राय होऊन फुलून वर येणाऱ्या पुऱ्यासुद्धा मिळतात सो त्या विकत आणायच्या आणि हे बनवून त्याच्यामध्ये थोडंस शिजवलेलं वाटाण्याचं पिवळा कलर हळद टाकून वाटाणे शिजवायचे आणि ते त्याच्यामध्ये आपण त्याला रगडा म्हणतो तो रगडा थोडासा त्याच्यामध्ये टाकायचा थोडासा कांदा बारीक चिरलेला त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पाणीपुरीचं दोन्ही पाणी जो की आपण बनवला एक जलजीरावाला आणि एक ह्याचा सो ते त्याच्यामध्ये टाकून गोड पाक आणि पाणी ते प्यायचं खायचं ते खूप छान लागतं माझी आवडती पदा आवडता पदार्थ म्हणजे पाणीपुरीच त्यानंतर दक्षिण भारतीय पदार्थ दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये मला सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे बिर्याणी अगदीच खूपच हेवी पदार्थ आहे दक्षिण भारतात गेल्यावर सगळ्यात जास्त करून हेवी पदार्थच खायला मिळतात जसं की आपण इडली वडा सांबार इडली चटणी त्याच्यानंतर पेपर डोसा मसाला डोसा उतप्पा हे सगळे दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये येतात हे बनव बनवण्यासाठी थोडे कष्ट घ्यायला लागतात आधी कारण की दक्षिण भारतात मुळात तांदूळ पिकतो आणि हे सगळे पदार्थ मला वाटतं वेगवेगळ्या डाळीपासून आणि तांदळापासून बनणारे आहेत तांदळात तांदूळ भिजत ठेवून मग त्यात त्याचं पीठ आंबवून ते बनवून सगळ्या डाळी एकत्र करून मग ते आंबवून त्या त्याचं पीठ आंबवून ते हे पदार्थ बनवले जातात इडली वडा सांबार हे वगैरे डोसा वगैरे बनवायचा असेल तर ते आंबवावंच लागतं नाहीतर ते होत नाही आत्ता बाजारात रेडीमेड हे सगळं मिळतं आहे पण आधी लोकं असंच बनवायचे घरच्या घरी सगळं आंबवणं आणि मग ते बनवणं आदल्या दिवशी सगळं आंबवत ठेवायचं पीठ बनवायचं दुसऱ्या दिवशी ते वर आलं की मग ते बनवून घ्यायचं आणि तिसऱ्या दिवशी ते खायला मिळायचं इतकी वाट पहायला लावते पण अतिशय टेस्टी असतात आणि दिल्ली उत्तर भारतात जे चाट मिळते तिच्यापेक्षा खायला टेस्टी आणि पौष्टिक असलेला हा दक्षिण भारतीय पदार्थ म्हणजे इडली सांबार वडा वगैरे हे पण बिर्याणी म्हणाल तर बिर्याणीमध्ये तुम्हाला चिकन राईस ह्याचं एक खूप चांगलं असं कॉम्बिनेशन मिळतं बिर्याणीमध्ये तुम्हाला तीन टेस्ट मिळतात एकाच बिर्याणीमध्ये तुम्हाला तीन टेस्ट मिळतात ज्या की तिखट गोड आणि आंबट या तिन्ही टेस्ट जर तुमच्या बिर्याणीमध्ये योग्यरीत्या उतरल्या तर समजून जायची तुमची बिर्याणी अगदीच अप्रतिम झालेली आहे मी बिर्याणी बनवताना आधी राईस थोडासा शिजत ठेवतो राईस शिजवताना त्याच्यामध्ये थोडी वरून तुपाची धार आणि काही खडे मसाले टाकतो जसं की वेलची लवंग आणि त्याला काय म्हणतात आपलं दालचिनी हे टाकतो आणि मग ती शिजत ठेवतो राईस थोडासा शिजेपर्यंत इकडे कांदा कापून घ्यायचा कांदा आणि काही कांदा टोमॅटो असं फ्रायला द्यायचं त्याच्यामध्ये काही मसाले टाकायचे बिर्याणी मसाला टाकायचा आणि मग तो मसाला चांगला शिजवून वगैरे घ्यायचं मस्त त्याला तेल सुटेपर्यंत आणि नंतर मग त्यामध्ये चिकन टाकायचं ते मिक्स करून घ्यायचं शिजवायचं नाही चिकन चिकन मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये वरून तो जो राईस शिजवलेला आहे तो राईस टाकायचा आहे आपण थोडेसे ब थोडासा बरिस्ता म्हणजे बरिस्ता म्हणजे कांदा जो आपण फ्राय करून घेतो ब्राउनिश होईपर्यंत क् म्हणजे कडक असा होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत त्याला बरिस्ता म्हणतात तो बरिस्ता वरून टाकायचा राईस टाकायचा बरिस्ता टाकायचा आणि मग त्याच्यामध्ये आपण वरून पीठ लावून एक चांगला दम द्यायचा तुमची बिर्याणी रेडी खरं म्हणजे लोकांना वेज बिर्याणी आव वेज बिर्याणी पण म्हणतात पण मी वेज ही बिर्याणी म्हणणार नाही कारण ती वेज बिर्याणी नसून तो पुलाव असतो असं मला वाटतं म्हणून मी मला उत्तर भारतीय पदार्थांमध्ये चाट आवडतं आणि दक्षिण भारतीयमध्ये बिर्याणी